रस्ते वाहतूक म्हंटल्याच्या नंतर रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे वाहन येतात आणि त्यात आपल्याला अडचणीतून मार्ग काढवा लागतो आणि जलवाहतूक म्हंटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जहाज या बोटीसारखे अनेक त्या ठिकाणीही बरेच काही आपल्याला पाहण्यात ऐकण्यात येते त्याच्यातही फू बरेचसे काही मार्ग आहेत आणि रेल्वे वाहतूकीमध्ये रेल्वेमध्ये अनेक अडथळे येतात प्रॉब्लेम येतात रेल्वे रूळावर पाणी येते किंवा रेल्वेच्या काही समस्या उद्भवल्या जातात तर त्या ठिकाणी आणि हवाई वातूकीमध्ये एक हवामान जर खराब जर असेली तर त्या ठिकाणी पक्षी आडवा येऊ शकतो किंवा हवामान जर खराब जर असेल ढगाळ वातावरण असेल त्याही संदर्भामध्ये आता अनेक प्रकारचे साल्वेज निघालेले आहेत आणि म्हणून ह चारही रस्ते वाहतूक जल वाहतूक रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक यामध्ये काही अडचणी अशा येतात परंतु त्याला सोपं करण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि त्या सोप्या होऊही शकतात अनेकजण त्याचा फायदाही घेऊ शकतात